हॅलो नमस्कार सर सर मला एक प्लॉट घ्यायचा आहे त्याविषयी मला माहिती पाहिजे होती सर फ्लॅट भेटला तरी खूप चांगलं होईल राहतं घर आणि बांधकाम जर झालेलं असेल पूर्ण तर त्याविषयी मला माहिती पाहिजे होती थोडं हा सर धन्यवाद सर मग सर माझ्या बजेटनुसार त मला टूबीएचके सफिशियंट राहील त्याविषयी माहिती जर मिळाली तर खूप चांगलं होईल

सर फर्स्ट फ्लोअरला भेटलं तर बरं होईल कारण माझे आईवडील आहे ते थोडंसं वयोवृद्ध आहे आणि चढण्याउतरासाठी अडचण जाऊ शकते त्याच्यामुळे गरजेचं आहे ते फर्स्ट फ्लोअर जर भेटलं तर खूप चांगलं होईल आणि बजेटनुसार आहे असं मी टिचर आहे सर प्रायव्हेट स्कूलमध्ये

हं

छान आहे सर मग म्हणजे कि किती स्क्वेअर फूट किती तुमचं प्लॉटचं वगैरे किती रूम्स वगैरे मला माहिती पडेल का किती हॉल किती बाय कि ए ते आणि बेडरूम आणि किचन

बरं बरं ठीक आहे पर मला बजेट समजू शकेल सर कितीपर्यंत कुठं पडेल कसं बरं बरं ठीक धन्य